हलो काय करता नेते काय करत आहे म्हणलं होय काय विशेष हां हां होय उद्या संडे आहे म्हणलं असू द्या उद्या संडे म्हणलं संडे म्हणलं जाऊ या पिक्चर बघायला तेच म्हणत आहे म्हणलं जाऊ या सं ह्याला थेटरला सेव्हन स्टारला हा थेटर अरे एक आला आहे दोन दोन तीन पिक्चर आले ते एक ह्याचा आहे काय म्हणतं ते डेड पूल आहे त्या ह्याचा डेड पूल आहे हां मार्बोलचा पिच्चर आला आहे आणि एक आहे खेल खेले खेल खेल मे काहीतरी असला एक आहे मग तो डेड पूल बघायला जाऊ या जरा कॉमेडी पिक्चर आहे ना तेच म्हणलं तुम्ही काय करत नाही फोन फिन म्हणलं आम्हीच करावं तुम्हाला

अरे घेऊन या तु राडा करू तु घेऊन ये कार्यकर्ते तु टेंशन घेऊ नको तेवढं बघा की सेव्हन स्टारला हॅलो हॅलो तिथं म्हणत आहेत ते तुम्ही बघायचं म्हणतो टाईमिंग आणि तेवढं बघा तुम्ही त्या रूटला आहे म्हणल्यानं होय हां हां दुसरा बघायचं ते अक्षय कुमारच आलं आहे ते हॅलो म्हणलं दुसरा बघायचा का दुसरा पिच्चर बघायचा का

दुपार नको बहुतेक सात वाजता जाऊ रातच्या रात्रीच्या म्हणजे धिंगाणेच सर्व बघायला पण इंटरेस्टिंग वाटतं ना हां हां तिकीट बघ महत्वाचं तिकीट बाबा हिथं राजलक्ष्मी का

राजलक्ष्मी कसं बारकं थेटर आहे रे हे जरा मोठं आहे ना सेवन स्टार आणि आणि कसं आहे की रूमपासनं जवळ आहे आपल्या इथलं राजलक्ष्मी कुठं आलं बघना हां तेच म्हणलं बरं चालतं आहे मग काय विशेष बर तेवढ होय माझं आहे नियोजन नक्की तुम्ही बघा जावं तेवढं पेमेंटचं काय कसं कसं आहे आणि सात वाजता जाऊ रातच्या हा चालतं आहे ठेऊ का मग हो अवश्य कधी पण करू शकता तुम्ही फोन आम्ही तुमच्यासाठीच आहे